आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेली हे तुळजाभवानी मातेचं मंदिर तुळजापूर या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पूर्वी त्या पुजाऱ्यांचेच घरी मुक्काम असायचा दोन दोन तीन ते दिवस तिथं मुक्काम व्हायचा जेवण वगैरे सोय तेच करायचे कारण त्यावेळेस ही बाहेर राहण्याची कुठंही सोय उपलब्ध नव्हती परंतु आता बरेचसे बाहेर राहण्याचे लॉजेस वगैरे याची सोय झाल्यामुळं आता पुजऱ्यांच्या घरी थोडंसं खूप कमी प्रमाण झालेलं आहे म्हणजे नसल्यातच जमा झालेला आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेवढं तुळजापुर या ठिकाणी ही सुविधा आहेत